सर्वसामान्यपणे या परिसरामध्ये कार्पोरेशनचं पाणी येतं सगळ्या गावकऱ्यांना किंवा आजूबाजूच्या सगळ्या लोकांना कार्पोरेशनचं पाणी मिळतं पण ते तितकंसं शुद्ध नसल्यामुळे घरगुती शुद्धीकरणासाठी नेहमी तुरटीचा वापर एकतर केला जातो की तुरटी फिरवल्यामुळे पाणी शुद्ध होतं किंवा मग ॲक्वागार्ड बसवलं जातं